हॅलो एस बी आय बँक आय हां हां हां हां मग मला अकाउंट काढायचं होतं एस बी आय बँकेत

सेविंग अकाउंट काढयचं होतं मायनर आता आहे की ओके ओके

ओके ओके असं आहे काय हां हां हो हो ह ह ह त्यामध्ये किती किती झेरॉक्स पाहिजे म्हणजे किती डॉक्युमेंट पाहिजे पॅन कार्डची एक दोन

हां हां हां हां मग सेविंग अकाउंटला किती बॅलेन्स ठेवावा लागतो आहे काय वन थाउजंड काय आणि जर था वन थाउजंड जर झालं नाही तर त्याला का चार्जेस बसतात का आपल्या बँकेत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 आणि आणि आपल्याकडे लोन ॲवेलेबल आहेत काय आई आईवडिलांना मिळू शकते का आमचे आईवडिलांना हां हां हां हां मग त्यांना काय बॅलन्स दुसरं बॅलन्स ठेवायचं त्यांना अकाऊंटमध्ये फाय थाऊजंड काय आणि ज्यांना चार्जेस काय जर फाय थाऊजंड झालं ना तर चार्जेस असणार का त्यांना हां हां हां मग आपल्याकडे दुसरी कुठली करंट आकाउंट पण आहे का आपल्याकडे करंट अकांटला काय बॅलेन्स असतंय काय तिला किती ठेवावं लागतात काय ओके ओके हां हां हां हां हां आणि इन्वेस्टमेंटीच इन्वेस्टमेंट आहेत का तिथं उघडलं चालतंय का इन्व्हेस्टमेंट काय हां मग तिथं आलडी रिकरिंग डिपॉजिट पिगवी डिपॉजिट असे काय आहे का तुमच्या बँकमध्ये काय अर्डीला किती बॅल किती ठेवायला म्हणजे मंथली किती गुंतवायचे काय चालू शकते काय की किती किती मंथ म्हणजे किती मग महिन्यापर्यंत गुंतवायचे असं काय लिमिट आहे काय मिनिमम सहा महिने का ओके आणि पिगमीला कसं इंटरेस्ट रेट तीन कसं बनणार आपलं पिगमी आयडीला तीन ओके ओके ओके आणि एफडीन असं हा आहे का तुमच्याकडेच इन्व्हेस्टमेंट आणि एफडीमध्ये सिनियर सिटीजनला इंटरेस्ट तर जास्त पडतो आहे का आठ आठ किती म्हणला आणि आ सामान्य लोकांसाठी काय ओके ओके तुम्ही पत्ता काय म्हणलं एस बी आयचा हां हां हां हां हा बरं ओके ओके ओके ओके ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल हा